आमच्या घराजवळ एक भाजी मंडी आहे तिथली भाजी आधी खूप स्वस्त रहायची पण वेळेकाळानुसार आता खूप महाग देतात जसे की कांदे तीस रुपये किलो होते तर ते आता शंभर रुपये किलो किलो झाले आहे तसेच किराणामध्ये पण तशीच किंमत वाढलेली आहे आधी तूर दाळ साठ रुपये किलो असायची तर आजच्या जमान्यात तीच तूर डाळ एकशे तीस रुपये किलो झाली आहे जसे साखर तीस रुपये किलो असायची तर आजच्या जमान्यात साठ रुपये किलो झाली आहे वेळकाळ जसा बदल असा असतो तसे जसेच की ऑनलाईन खरेदी ऑनलाईन खरेदीसाठी माझे मत वाईटसुद्धा आहे तसेच चांगले पण चांगले कसे ते स्वस्तात मस्त पण नाही का ते मस्त आपल्या अंगावर भारी पण पडू शकतात तसे की आपण प्रत्यक्षात बगं बघितलेले कापड तर तसे ऑनलाईन खरेदीमध्ये नाही भेटत जसे ते दाखवते तसे नसतेच काहीतरी वेगळंच असते ऑनलाईनमध्ये तसे की आजकाल ऑन ऑनलाईन खरेदीमध्ये खूप प्रमाणात फ्रॉड वाढू लागले तसेच ऑनलाईन खरेदी चांगली पण आणि वाईट पण